मला क्रिकेट हा जास्त आवडतो कारण की क्रिकेटमध्ये कसंं अकरा प्लेयर असतात एक साईड आणि अकरा वेगळ्या साईड अशा टोटल बावीस लोकांमध्ये खेळ खेळल्या जातो तो एक जण बॉलिंग करतो दहा जणं फिल्डिंग करतात दोन बॅट्समन राहतात तर ते मला बॅटिंग करायला त्यामध्ये कसं की खेळता खेळता आपलं एक्सरसाईज पण होतो व्यायाम पण होतो सगळ्या गोष्टी आणि क्रिकेट हा कसा अतिशय लोकप्रिय खेळ झालेला आहे सर्वात जास्त लोकं क्रिकेट ह्या खेळाला प्राधान्य देतात त्याच्या काही मॅचेस असेल तिथे जास्त गर्दी होतात तर त्यामुळे मला क्रिकेट खेळायला खूपच आवडतो कारण की तो कसा खूप प्रभावशाली खेळ झालेला आहे की त्याच्या काही कुठे मॅचेस जर असेल तर लोकांची भरपूर गर्दी राहते अदरवाईज दुसऱ्या खेळाला तेवढी गर्दी राहत नाही तर त्याच्यामुळे मला तो खेळ खेळायला आवडतो